रोपे वाढविण्यासाठी आमच्याकडची काळी माती तर आम्ही वापरतोच परंतु कोकणातील लाल मातीही विकत आणून ती आम्ही वापरतो कारण रोपांना सुरवातीच्या काळात जे नत्र पोटॅशियम मिळायला पाहिजे ते काही मातींमध्ये नसते त्यामुळे लाल मातीचा वापर करतो माती ही भुसभुसीत राहण्याकरता त्यात आम्ही गांडूळ खत आनि शेणखताचा प्रामुख्याने वापर करतो त्याचबरोबर देशी गाय असेल किंवा गीर गाय असेल किंवा काठीवाडी गाई असेल या गायीचं शेण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोमूत्र हे एकत्र करून ते काही दिवसाकरता राबवून घेतो आणि त्यापासून तयार झालेलं शेणखत हे त्या मातीमध्ये एकत्र करून ती माती अत्यंत चांगल्या प्रकाराने नत्रयुक्त खतयुक्त बनवून नंतर रोपे वाढविण्यासाठी त्याचा वापर करतो जर आपण अशा प्रकारचे खतं वापरली तर निश्चितच ती पर्यावरणपूरक असेल मानवीय आरोग्यास ती योग्य अशी असेल असे आम्हाला वाटते आणि त्यामुळे आम्ही अशाच प्रकारची खते तिथे वापरतो रासायनिक खत हे पूर्वी वापरत असायचो परंतु आता त्याचा वापर आम्ही कटाक्षाने कमी केला आहे प्रकर्षाने ते टाळत आहोत त्यामुळे आम्ही गांडूळ खत व शेणखत आणि गोमूत्र याचाच वापर करत आहोत आणि आपण सर्वांनीही त्याचाच वापर करावा असे आम्हाला वाटते धन्यवाद